राज्यातील म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील क्रीडाक्षेत्र खेळाशी निगडीत सट्टेबाजी किंवा जुगार या समस्या पुढील प्रकारे हाताळते म्हणजेच प्रतिबंध करणे नियमन बरेच नियम राज्यातील खेळक्षेत्राने सट्टेबाजी आणि जुगार यासारख्या समस्या हाताळण्यासाठी एक नियमावली केली आहे आणि त्या नियमावलीची अंमलबजावणी केली जाते तसेच अनेक असे कायदे बनवण्यात आले आहेत जसे की पब्लिक गॅमलिंग ॲक्ट एटीन सिक्स्टी सेवन म्हणजे पब्लिक गॅमलिंग कायदा अठराशे सदुसष्ट तसेच प्रिवेन्शन ऑफ गॅमलिंग ॲक्ट अठराशे स सत्त्याऐंशी म्हणजे हा गॅमलिंग टाळण्याचा कायदा जो अठराशे सत्त्याऐंशीमध्ये बनवण्यात आला होता तसेच पॉवर टू अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीने काही सट्टेबाजी किंवा जुगार करून खेळामध्ये काही केले तर अशा व्यक्तींना अरेस्ट करण्याचाही कायदा बनवण्यात आला आहे पॉवर टू अरेस्ट यालाच इंग इंग्रजी भाषेमध्ये बोलले जाते